हो बोलते आपण कोण

कसं काय खराब झालं काय झालं होतं नेमकं असं तर नाही व्हायला पाहिजे बाकीच्यांसोबत तर नाही झालं तुमचंच कसं काय खराब होऊन गेलं नाही असं तर असं तर काही मला तर काही ढासळून नाही आलं बाकीच्यांकडनं बाकीला पण भरपूर ठिकाणी दूध देतो आम्ही तिकडनं तर काही आलं नाही तक्रार अच्छा मग काय झालं आहे नेमकं दुधाचं काय तुम्ही तापवलं नव्हतं का दिल्यावरती लगेच हो का बरं ठीक आहे तुम्ही कधीपासून दूध घेता आमच्याकडनं बरं तुम्ही तुमचा पत्ता बरं तुमची पहिली तक्रार आहे तर ठीक आहे आम्ही ग्राह्य धरतो तुम्ही मला तुमचा नंबर नंबरवरून मेसेज वगैरे करून द्या तुमचं पत्ता वगैरे मी माझ्या कोण आमच्या डेअरीमधल्या कोणाला तरी पाठवते मग ते बदलून देईल तुझे हो किती लिटर दूध होतं तुम्ही आज नेलेलं बरं ठीक आहे मी आमच्या डेअरीमधून कोणाला तरी पाठवते तर ते तुम्हाला दुसरं दूध देतील बदलून नाही नाही असं काही नका करू मी पाठवते होऊन जाईल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व हो तुम्ही पाठवून द्या पत्ता अजून काही तक्रार नाही ना अजून काही तक्रार नाही ना हो हो हो घेतली जाईल काळजी पण आता आम्ही दूध बदलून देतो आहे तर मग कसले पैसे पण मग आता यापुढे नाही होणार जे होऊन गेलं त्याच्यात मी क्षमा मागते तुमच्याकडून की माझ्याकडनं चुकीने झालं जे काही झालं ते या पुढे नाही होणार माझ्याकडून असं तर ह्या वेळेस ग्राह्य धरा पुढच्या वेळेसपासून आम्ही नाही देणार खराब नाही नाही एवढं असं करायची वेळ नाही येणार आता आमच्याकडून अशी चूक नाही होणार परत तर मी क्षमा मागते आमच्या म्हणजे तुमच्याक हे दूध देणाऱ्या दूधवाल्याकडनं चुकून काही झालं असेल मी मी पाठवते त्याला लगेच थोड्या वेळात पंधरा वीस मिनटात येईल तो दूध बदलून देईल तुम्ही मला तेवढं मोबाईलवर पाठवून द्या हो ठीक आहे मग मी आता मग हो मग मी आता म्हशीचं पाठवू का मुलाकडे एका हो ठीक आहे बरं पाठवतो बरं हो नक्कीच घेतली जाईल आणि मी क्षमा मागते की माझ्याकडून परत असं होणार नाही